लोक असे म्हणतात की मांजर आडवी गेली तर हे होत नाही ते होत नाही कोणती कामे होत नाही पण असे काही नाही आहे ती एक अंधश्रद्धा आहे आपल्या मनात जर भाव असेल तर काही होत नाही शेन शनिवारी नखे कापू नये कटिंग कटिंग वगैरे करू नये असे बरेच काही म्हणतात पण असं काही नाही आहे पाल पडली तर अशुभ घडते अशी लोकांची भावना आहे पण असं असे काही नाही आहे आमावास्येला भूते वगैरे येतात असं लोकांचं म्हणणं आहे पण असं काही नाही लोकांची ती अंधश्रद्धा आहे आपण देवावरती विश्वास जर ठेवला तर काही होत नाही लोकं म्हणतात की देवीच्या मंदिरात गेल्याच्यानंतर अंगातवगैरे येते पण असं काही नाही आहे ती एक आपली अंधश्रद्धा आहे